उत्पन्न घेण्यासाठी बैलाचा वापर केला जातो बैल हे नांगरणी कोळपणी केल्या करीत असतो आणि नांगरल्याने कोळपणे पीक आहे चांगले येत असतात बैलापासून खूप सारे फायदे होतात बैल हे व वखर वखर कर वखरणी करतात वखरणी करतात नांगरतात आणि कोळपतात हे हे बैलाचे काम आहे त्यांच्यापासून काम केल्यानंतरनी पीक व्यवस्थित येते आणि उत्पन्न जास्त होते व्यव पीक हे व्यवस्थित राहते असे सारे हे बैलापासून केलेले उत्पन्न होतात